अरे सागर मी बोलत आहे मला आहे ना आपल्या शहरामध्ये एखादं प्रसिद्ध हॉटेल किंवा रेस्टाॅरंट असेल तर मला सजेस्ट करशील का आणि मला एक विचारायचं होतं की आपल्या इथे म्हणजे रेस्टाॅरंटमध्ये म्हणजे फेमस किंवा रेस्टाॅरंटचा एखादा स्पेशल मेनू वगैरे किंवा स्वीटमध्ये जर असेल तर मला सजेश्ट करू शकशील का तू अच्छा इकबाल चौक का ठीक आहे काय हॉटेलचं नाव काय सांगितलंस अच्छा मोघल दरबार तर तिथे काय हॉटेलचा जो स्पेशल मेयू आहे तो सजेस्ट करू शकतो तू मला ओके ओके चालेल मी ऑडर ऑडर करतो आहे